हॅलो मी स्टडी कॉन्सिलर बोलत आहे तुम्हाला तुमचं ट्वेल्थ झालं आहे ना आता अच्छा हो हां ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आणि कोणत्या क्लासमध्ये आहे

अच्छा सायन्स होतं का तर तुम तुमची ट्वेल्थ झालेली आहे आणि तुमचं सायन्स होतं म्हणजे ट्वेल्थमध्ये तर तुम्ही तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल त्याच्यानुसार आपण जॉईस करू शकतो की तुम्ही समोर म्हणजे कोणत्या फील्डमध्ये चांगल्या तऱ्हेने काम करू शकाल तर तुम्हाला सायन्स आवडते की मॅथ्स आवडते की टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आवडते कम्प्युटरच्या रिलेटेड सब्जेक्ट तुम्ही सांगू शकाल का मला अच्छा जर तुम्ही सांगितलं मला की तुम्हाला सायन्स आवडते तर तुम्ही बायोलॉजीची स्टडी चांगल्याने करून ट्वेल्थमधून ट्वेल्थमध्ये तर तुम्ही नीटसाठी ड्रॉप देऊ शकता तुमा तुमची बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही नीटसाठी प्रिपेर करू शकता डॉक्टर्ससाठी नर्ससाठी आणि हे खूप चांगले फील्ड आहे कारण आजकाल म्हणजे सी आजच्या युगामध्ये मेडिकल फील्डच्या अशा जॉब आहे ज्याच्यामध्ये खूप सगळे व्हॅकन्सीज असते आणि म्हणजे लवकर मुली लागतात जसं नर्स पण एकदम पटापट घेऊन घेतात कारण की सगळ्यांना गरज असते हॉस्पिटल म्हणजे अशी जॉब आहे त्याचा स्कोप कधी कमी नाही होत मेडिकल फील्डचा तर तुम्ही नीट क्रॅक करून डॉक्टर करू शकता किंवा आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं सिलेक्टेड तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कॉलेजेस मिळू शकते किंवा तुम्ही चांगल्याने म्हणजे अदर कुठले पण कोर्सेस करू शकता जसं जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते मेडिकलच्या फील्डमधून जसंच कोरिओग्रॉफियम कार्डिओलॉजी असते अजून रेडिओथेरापी असते अजून होमोपॅथी अलोपॅथी असे खूप चांगल्या प्रकारचे डॉक्टर असतात किंवा स्पेशलिस्ट असते किंवा तुम्ही डेंटिस्ट बनू शकता तुम्हाला म्हणजे कश्या टाईपचं डॉक्टर बनायचं आहे किंवा तुम्हाला ज्या टाईपचे मेडिकल फील्डकडे जायचं आहे तुम्ही विचार करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चांगल्या कारण करू शकता तुम्हाला थोडं टफ जरी जात असेल तरी तुम्ही हार नका माना तुम्ही जर तुम्ही जर पैसे असेल तर तुम्ही ऑनलाईन नीटचे क्लासेस लावू शकता वर्धा नागपूर सर्व अशा चांगल्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये क्लासेस उपलब्ध आहे जर तुम्ही क्लासेस अफॉर्ड नाही करू शकत असाल तर तुम्ही सेल्फ स्टडी कराल आणि यूट्यूबवर आजकाल सगळे कंटेंट अव्हेलेबल आहे तर तुम्ही यूटूबच्या मदतीने चांगल्या प्रकारे स्टडी करू शकाल तर हे तुम्हाला खूप हेल्पफुल होईल अजून आणखी तुम्ही चांगल्या चांगल्या कॉलेजेसमधे स्टडी कराल तर तुम्हाला अजून नॉलेज येईल कारण की डॉक्टर म्हणजे आर्ट प्लस अजून प्रॅक्टिस बेसिक्स थोडेफार म्हणजे प्रॅक्टिस आणि बघून सगळं काही समजून येते लवकर समजायला येते आणि थोडी थिअरी असते ते रिमेंबर ठेवावं लागते म्हणून तुम्ही तुमचं कॉन्फिडेंट आपण आप वाढून जाईल जेव्हा तुम्हाला चांगले स्कोरिंग वगैरे होईल आणि तशा वातावरणामध्ये राहून तुम्ही सगळं शिकून जाल तर तुम्हाला करिअर चूज करण्यामध्ये खूप इझी होऊन जाईल फक्त तुम्हाला एवढंच बघावं लागेल की तुम्हाला कोणती गोष्ट चांगल्या तऱ्हेने जमते आणि तुम्ही ते फ्युचरमध्ये करू शकाल का आणि म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये ते बोर नाही वाटणार तुम्हाला इंटरेस्ट वाटणार ते सगळं करण्यामध्ये आणि तुम्हाला हॅपी वाटणार ठीक आहे थँक्यू